हॅलो संगम रेस्टॉरंट का हां हां हां हां मी मी भगवान रणदिवे बोलतो आहे हां हां हां हां संगमनगरवरून बरं बरं बरं तर आता आम आम्हाला जेवणाची ऑर्डर द्यायची होती हां सर काय पेशल आहे बरं बरं बरं चालेल चालेल पनीर टिक्का बरं बरं चालेल चालेल ठीक आहे पाच ड्रायवर आहे आज चालू असतं ना हां रेस्टॉरंट चालू आहे बरं बरं चालू आहे का ठीक ठीक ठीक तर मग सर पाठवा एक तीन चार ताटं पाटवून द्या आम्हाला कारण आम्ही तिघंजणी आहे इथे मग पार्सल पाठवली तरी चालेल हां त्याचा वेगळा रेट राहील का बरं चालेल देता येईल सर सर्विस काय असेल ते तुमची देता येईल त्याचं काय काय हे काळजी करू नका सर पण लवकरात लवकर पाठवून द्या हां हां हो हो बघतो आहे आम्ही वाट तुमची बरं बरं बरं तुमच्या जेवणाची उत्कृष्ट आम्हाला कळालेली आहे म्हणूनसाठी तुमच्या अजा हॉटेलला आम्ही ऑर्डर देतो आहे तर सर लवकरात लवकर द्या पाठवून हां ओके ओके थँक्यू धन्यवाद धन्यवाद सर हां हां सय आपल्या संगमनगर संगमनगर येथे हां ठीक आहे ठीक आहे ओके ओके ओके थे ठँक्यू